आपण एखादा पदार्थ करत असताना त्याच्यामध्ये विदेशी पदार्थ टाकत असतो जसं की आपण मंच्युरियन करायला घेतलं की त्याच्यात आपण कॉर्न फ्लावर थोडा सोया सॉस आणि मंच्युरियन आटा टाकतो त्याच्यामुळे काय ते एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात एखाद्या वेळेस आपल्याला सुकं चिकन बनवायचं असेल तर आपण त्याला चिकन आटा टाकतो आणि फ्राय करतो ते फ्राय केल्यानंतर अधिक स्वादिष्ट आणि चविष्ट आपल्याला ते लागेत लागत असतं मुलांना जर एखाद्या वेळेस आपल्याला पिझ्झा बनवायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये ऑरिगॉनो मियोनिस शेजवान्स सॉस असे आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्याच्यामुळे काय मुलं ते आवडीने खात असतात आता आपल्या भारतात विविध धर्माचे आणि जातीचे लोक येतात विविध देशातीलही लोक राहतात त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या खानपानाच्या पद्धती त्यांचे खानपानाचे पदार्थ आपण बघतो आपले पदार्थ ते बघतात आणि त्यांच्या पद्धतीने आपण काही पदार्थ करतो जसं की मंच्युरियन चिकन टिक्का लॉलीपॉप आणि ते करताना आपल्याला विविध विदेशी पदार्थ आपण वापरत असतो जसं कॉर्न फ्लावर ऑरिगॉनो सोया सॉस मंचुरन आटा चिकन टिक्का मिओनिस सेजवान सॉस आता ब्रेडचे सँडविच व्हेजिटेबल सँडविच जर बनवायचे असेल तर आपण त्याच्यामध्ये आपले भारतीय पदार्थ तर वापरतोच पण त्याच्या व्यतिरिक्त मिओनिस थोडं शेजवान सॉस टोमॅटो सॉस आपण हे टाकत असतो आणि ऑरेगोनो टाकल्यानंतर ते अधिक चविष्ट आणि स्वादिष्ट लागते मुलांना लॉलीपॉप बनवायचे असेल तर त्यात आपण मंच्युरियन आटा चिकन टिक्का आटा हे आपण टाकतो थालीपीठ बनवले तर त्याच्याबरोबर आपण सेजवान सॉस किंवा सेजवान चटणीही मुलांना देत असतो